तसे तर माझे राजकारक नेता केजरीवाल आहे आणखी त्या केजरीवाल तर त्या ते केजरीवालचे कामही मला खूप जास्त छान वाटते पण असे असे काही काही गोष्टी आहे तर जे मला आवडत नाही पण मी असं म्हणते की अगर त्या ते जे गोष्टी आहे जे मला आवडत नाही त्याच्यावर लक्ष द्याय दिले तर ते खूप आणखी छा छान राजकीय नेते बनू शकतात आणि जर मी मे जी जर मी त्यांच्यासोबत मिळाले तर मी त्यांना हे म्ह ते हे म्हणायचं आहे की तुम्ही फक्त दिल्लीचे दिल्लीचे दिल्लीचे नाही राहता आणि सर्व पी एम बनले तर खूप छान होईल आणखी जसं तुमचं तुम्ही काम करत आहे दिल्लीमध्ये लेडीजला फ्री फ्री बस बस तिकीट दिलं आहे ते सर्वच जागी दिलं तर खूप छान होईल लोकांची खूप जास्त मदत होईल आणखी त्यांचे पैसेही खूप वाचतील तर मला हे ते केजरीवालचे हे काम खूप जास्त आवडतात आणखी मी भेटले तर मी त्यांना हेच विचारेन